हा सर आम्हाला आम्हाला सर गोव्याला जायचं होतं किंवा इकडं तारकर्ली मालवण चार दिवस

आम्ही सहाजण आहे मग राहायची सोय कशी असणार आहे

जेवण मग काय असणार आहे कारण काय झालं आहे आमच्याकडं हा आमच्या इथे सर काय झाले आहे की दोन वयस्कर आहेत मग त्यांच्यासाठी काय स्पेशल असं लागलं तर देऊ शकताय काय हा वरण भात वगैरे आणि हां हां हां आणि पाणीतील न्यायला गाडी कुठली असणार आहे सर कसली डॉल्फिन

आणि आणि स्पोर्ट्स गेम ते तिथं देणार काय तुम्ही या पॅकेजमध्ये म्हणजे पाण्यातल्या ॲक्टिव्हिटीज

हां वयस्कर लोकांना कुठलं स्पोर्ट आहे काय वयस्कर लोकांसाठी बोटिंग तरी देऊ शकता ना तुम्ही बरं बरं बरं चालते चालते

मग नाईटला काय काय ॲक्टिविटी आहे म्हणजे फायर कॅम्प हे जेवल्यान ओके ओके ओके म्हणजे ते पण अलाऊड आहे किती जण असणार आहे किती जणांची असणार आहे ट्रीप

ट्रॅव्हलमध्ये मला सांगा सिक्युरिटी असणार आहे काय कारण आमचं समजा काय साहित्य हे ते कारण अनोळखी सगळे असणार आहेत त्यामध्ये मग ते

बरं मग आम्हाला एक दोन जरी मधल्या मिडल सीट जरी मिळाल्या तर बरं होईल कारण जरासं कसं ओमेटिंगचा त्रास आहे

पॅकेजमध्ये काय कमी होणार की नाही

फायनल वीस करा आणि विषय कट करा बरं बरं चालते चालते ओके ॲड्रेस आहे सर ठीक आहे ठीक आहे चालेल येतो आहे ओके